माझं आवडतं शहर अमरावती आहे अमरावतीमधे पाहण्याजोगते एवढं चांगले चांगले ठिकाणं आहे माटेकडी झालं अंब्र आपली आंबादेवी आहे आणि बांबू गार्डन आहे कोंडेश्वर आहे तपोनेश्वर आहे हे असं पाहण्याचे ठिकाणं आहे की आपण जिथं जिथे पाहिलं जासन तेव्हा तिथं माणसाचे रमणूक होऊन जाते आणि देवदर्शन पण होते जसं आंबादेवीत जातो तिथं माणूस दर्शनाला जाते तिथं अर्धाएक घंटा बसते कहूना तिथं म्हणजे असं फ्रेश वाटते पहायला जातानी किंवा चांगलं वाटते आपण जेव्हा आपल्या घरी फॅमिली रहाते आपण फॅमिलीसोबत जाऊ शकतो आणि मालटीहूळ जेवा तुम्हाला जायचं असलं त तेव्हा आपण तिथलं सौंदर्यकरण जेवा रात्रीच्या वेळेस पाहतो तेव्हा तिथे एक अलग वेगळं नजारा दिसते त्याच्यामुळं अमरावती शहर खूप छान वाटते